मी सहसा क्रिकेट असेल खो खो असेल कबड्डी असेल यांसारखे खेळ खेळतो तसेच मी दररोज सकाळी रनिंग असेल यांसारखे रनिंगला जातो किंवा व्यायाम करतो योग करतो अशा गोष्टी मी करत असतो खेळत खेळत अस तर खेळ हा मी माझ्या मित्रांसोबत खेळतो किंवा जर समजा सकाळचं रनिंग असेल किंवा अशा काय गोष्टी असतील तर त्या मी मित्रांसोबत जात असतो किंवा या ह्यासोबतच मला साथ व्यक्ती समजा आजूबाजूचे जी लोक असतील किंवा माझ्यापेक्षा वयाने मोठे असणारे मुलं किंवा माणसं किंवा माझ्यापेक्षा वयाने लहान असणारी मुलांची मला यामध्ये साथ भेटत असते मग हा बऱ्याचदा हा खेळ मी कुठे खेळतो तर हा खेळ मी माझ्या शेतामध्ये जाऊन खेळतो किंवा रनिंग असेल किंवा ह्या गोष्टी मी रस्त्याला रस्त्याने पळत जातो आणि र रस्त्याला क करतो तरी रनिंगसाठी मला बऱ्याचदा पार्टनर्स म्हणून जे पुलीस भरती असतील असे पुलीस भरती करणारी मुलं भेटत असतात मग त्यांच्याकडूनच बऱ्याचदा मला ॲथलेटिक्सचं चं साहित्य भेटतं मग ॲथलॅटिकचं साहित्य भेटलं तर त्याचीसुद् ते सुद्धा मी खेळत असतो उदा ॲथलॅटिकचं साहित्य म्हणजेच उदाहरणार्थ आपलं गोळा असेल थाळी असेल यांसारखे साहित्य मला भेटत असतं आणि यासोबतच मी शेतातील मोकळ्या जागेचाही वापर करतो आणि यासोबतच समजा आमच्या गावातील शाळा असेल तर शाळेच्या मैदानाचा सुद्धा मी वापर त्याच्यात करत असतो म्हणजे आणि समजा शेत जर समजा ॲवेलेबल जर नसेल तर शाळेची माजी मैदान आहे ते ऑलरेडी अवेलेबल तर असतच म्हणजे तस् गावच्या लोकांना तर च् ॲवेलेबलच असतं त्यामुळे त्याचा काही प्रॉब्लेम तर येत नाही असं आणि समजा प्रॅक्टिससाठी लागत असेल किंवा खेळासाठी लागत असेल तर ती देतातही की तुम्ही करावं प्रॅक्टिस असं या कारणास्तव देतातही हा एक तर या खेळांमुळे होतं काय की शरीरातील जी तंदुरुस्ती असते ती टिकून राहते म्हणजे मुलांना म्हणजे आत्ताचा जर विचार केला तर जास्त करून मुलं हे मोबाईलच्या आहारी गेलेलेत आणि मोबाईलच्या आहारी गेल्यामुळे बरेचसे खेळ स्तिग्द मोबाईलमध्येच खेळतात म्हणजे आता बऱ्याचदा आप आपण बघतो की क्रिकेटच्याच खूप चांगल्या चांगल्या गेम्स मोबाईलला आहेत मग ते क्रिकेटच्या ते गेम्स ते मोबाईलवरच खेळत असतात तसंच इतर सुद्धा गेम्स ते खेळतात पण इतर गेम्स सुद्धा ते मोबाईलवर खेळतात पण ती त्या गेम्स मोबाईलवर खेळण्यात आणि ग्राउंडला जाऊन खेळण्यात खूप मोठा फरक आहे कारण मोबाईलमुळं आपल्या शरीराची हालचाल होत नाही आणि या शहराची हालचाल झाल्या न झाल्यामुळे फ्युचरमध्ये शे शहराचे बरेचसे आजार आपल्याला जाणवतात पण जर त्याचप्रकारे जर आपण हे खेळ जर समजा ग्राउंडवर किंवा इतर ठिकाणी जाऊन जर खेळले तर आपल्या शरीरातले एक प्रकारे स्फुर्ती आपल्या शरीरात येत असते आणि नंतर आपल्याला शरीराची काही आजार उद्भवतील आणि मोबाईलमुळं होतं काय की मोबाईलमुळं प्रत्येक माणूस हा एक प्रकारे चिडचिडा होत असतो चिडचिडा म्हणजेच कसं की समजा पटकन राग येणे किंवा अशा गोष्टी मोबाईलमुळे माणसाच्या शरीरात ह्या वाढत असतात पण जर समजा योग केला किंवा खेळ खेळले तर ह्यामुळे आपलं ध्यान हे प्रत्येक ठिकाणी असं काय म्हणतो केंद्रित राहतं आणि त्यामुळे आपली चिडचिड होत नाही अशा असा बराचसा फायदा आपल्याला होत असतो आणि जर समजा विचार केला तर बाकीच्या लोकांसाठी तर क् शाळेचं जर समजा ग्राउंड असेल आ प्रत्येक गावात शाळा असते त्या शाळेचं जर समजा ग्राउंड असेल तर ते सर्वांसाठी इझिली ॲवेलेबल होऊ शकतं असं आ किंवा समजा जर तिकडं जायचं नसेल तर मग आपलं शेतातला काही समजा एखांद पीक नसेल तर शेतात जाऊनही आपण असे खेळ हे खेळू शकतो मग त्यामध्ये बरेचसे खेळ आपण शेतात जाऊन खेळू शकतो असं